तसं तर आमच्या बुलढाणा जिल्ल्यामध्ये प्रामुख्याने लोकमत आनि देशोन्नति हे आणि सकाळ हे तीन वृत्तपत्र चा चांगल्या वर्तमानपत्र चांगल्या प्रकारे प्रसिद्ध आहे आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसंच मग मला वाचायचं म्हटलं तर मी आमच्या बुलढाणा जिल्ह्यामधले लोकमत हा पेपरच जास्त प्रमाणात वाच वाचतात कारण याच्यामध्ये कसं आहे की त्या ज्या खेड्यापाड्यातील सर्व बातम्या ह्या या लोक लोकमत या पेपरामधे ते प्रसारित करतात आणि त्या प्रसारमाध्यमातून ते लोकांना अधिक माहिती प्रो हे करतात जसं लोकांना अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मी हा लोकमत हा वृत्तपत्र वा वाचण्यामध्ये केव्हाही रस ठेवेल